बुलढाणा जिल्हा हा आत्ताच्या अलीकडच्या काळात तरी एक प्रगत जिल्ह्यांमध्ये गणला जातो पण पूर्वापारच इथे आपण मागासलेपण ज्याला म्हणू शकतो त्या बाबतीत एक अणडेव्हलप्ड रिजन असं आपण म्हणू शकतो बुलढाणा जिल्ह्यात आणि आजही त्यामानाने रोजगाराच्या आणि नेतृत्वाच्या संधी ह्या कमीच उपलब्ध आहेत कारण बुलढाणा जिल्हा हा निसर्गसौंदर्यांनी जरी नटलेला असला तरी इंडस्ट्रीज किंवा त्या बाबतीत मागासलेला आहे त्यामानाने तितकी डेवलपमेंट इथे झालेली नाही आहे आणि म्हणूनच शिक्षणाच्या जरी संधी उपलब्ध असल्या तरी पण रोजगार यासाठी या जिल्ह्यामध्ये फारसं काही साधन उपलब्ध नाही आणि म्हणूनच इथल्या युवकांना बाहेर जावं लागतं म्हणजे पुण्या मुंबई साइडला जाऊन त्यांना त्यांचा रोजगार हा मिळू शकतो ज्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात त्याही पण बरेचदा या युवकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे रोजगार आहेत त्या संधी कमी असल्यामुळे इथले बरेच युवक जे आहे ते हा जिल्हा सोडून बाहेर जातात आणि त्यामुळेच आपण म्हणू शकतो की जिल्ह्याचीसुद्धा जी डेवलपमेंट आहे ती मागासलेली आहे आणि त्याकरिता याच भागामध्ये आहे त्याच जे काही सोर्सेस आहेत त्याच्या आधारे जर आपण इथे काही रोजगार योजना राबवल्या जसं इथे निसर्गाची देण आहे त्यामुळे त्या आधारित जर काही आपण छोटेमोठे उद्योग कुटीर उद्योग जर सुरू करू शकलो तर इथलं स्थानिक लोकांना इथेच काम मिळू शकेल आणि ते चांगल्या प्रकारे त्यांचा व्यवसाय किंवा रोजगार ते करू शकतील